मला माझे ध्येय साध्य करण्यासाठी दहावीत होती मी तेव्हा तेव्हा मला नाईन्टी नाईन्टी नाईन पॉईंट समथिंग पर्सेंटेज घ्यायचे होते माझा गोल होता मला नाईन्टी अभऊ मा पर पर्सेंटेज मिळलेस पाहिजे त्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले खूप अभ्यास केला खेळाला नाही गेली फोन नाही बघितला आणि दि खूप सारा अभ्यास केला आणि तो पूर्ण अभ्यास करून मन लावून अभ्यास केला शाळेमध्ये पूर्ण सरकडे जे शिकवत होते ते लक्ष देत होती सर ज्या जर कोणतं काही समजलं नाही ना तर तर ते सरला एकदा नाही दोनदा नाही तीनदा विचारत होती त्या शिकवू जर ए मॅथ्सचं राहालं तर मॅस्सचं मी प्रॉब्लम घरी येऊन सॉल्व करत होती आणि नाही कळलं तर मग मी सरला विचारत होती ते सर्व करून माझी खूप मेहनत करून प्रॅक्टिस करून मी माझं दहावीमध्ये नाईन्टी अभाऊ पर्सेंटेज घेतले होते आणि ते पण नाईन्टी फाईफ पॉईंट फाईव पर्सेंट आले होते मला आणि तेव्हा खूप खुशी झाली होती मला कारण मी जे ध्येय साध्य केलं होतं ते मला तर कू पूर्णपणे मिळालं होत कारण नाईन्टी अबाऊ पर्सेंटेज मिळाले होते मला तेव्हा मी खूप खूश होती